मी अजूनपर्यंत तरी कोणत्या मोठ्या कलाप्रदर्शनाला भेट नाही दिलेली आहे एकदा दिली होती लहानपणी पण ते माझ्या पूर्ण लक्षात नाही आहे आत्ता मी एक एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या कला प्रदर्शनाला भेट देण्याचा विचार करत आहे माझी इच्छा आहे जर मी तिथे भेट दिली तर मला एक खूप मोठे किंवा खूप जास्त अनुभव असलेली माणसं भेटतील वेगवेगळ्या प्रकारचे माणसं भेटतील कलेचा उपयोग व्यवसायामध्ये कसा होऊ शकतो हे सांगणारी पण माणसं भेटतील आता मी ग्राफिक डिझाईनिंगमध्ये मधला आहे त्याच्यामुळे तिथले जर कोणी ग्राफिक डिजायनर चांगले असतील तर त्यांच्याकडून ते कोणते सॉफ्टवेअर्स वापरतात किंवा कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर कसा करतात हे मला कळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे की मला ते बऱ्याचशा गोष्टी शिकता येतील म्हणजे नक्की डिझाईन्स कलरचा वापर कसा केला जातो कोणत्या इंडस्ट्रीसाठी कोण कसे कलर्स वापरते हे सांगणारी माणसं कदाचित मला तिथे भेटू शकतात किंवा दुसरी गोष्ट असेल की ज्यांनी काम केलं आहे त्यांनी खूप जास्त वर्ष त्याच्यामध्ये घालवली असल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टी बारीक बारीक गोष्टी माहीत असतात ज्या गोष्टी आपल्याला कोठे वाचून किंवा अशा गोष्टीनी मिळत नाही त्या एक्सपिरियंस मनच किंवा अनुभवांमधूनच मिळतात त्या गोष्टी मला तिथून कळतील ज्याचा उपयोग माझ्या व्यवसायासाठी मी करून घेऊ शकतो